आज व्यापार आणि वाणिज्य यासारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये जर विचार केला तर मराठी भाषेचा वापर अधिक होताना आपल्याला दिसून येतो कारण मुळात व्यापार म्हणजेच गिऱ्हाईक आणि विक्रेता या दोघांमधील देवाणघेवाण आणि वाणिज्य म्हणजे सर्व सोयीसुविधा ज्या आहेत त्या सर्व सोयीसुविधा यांची देवाणघेवाण घेवाण होणं त्यासाठी बाजारपेठा ह्या विकसित होत आहेत आणि या बाजारपेठा स्थानिक लेवलला मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या स्थानिक लेवलच्या बाजारपेठातून मोठ्या प्रमाणावर आपल्या मातृभाषेचा म्हणजेच मराठीचा वापर फार चांगल्या पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येतो आणि या सगळ्याचा एक चांगला परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसून येतो कारण स्थानिक भाषा ही मराठी भाषा असली तरी त्या मराठी भाषिकांमुळे आज मोठ्या प्रमाणावर ती भाषा वापरली जाते आज मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये देखील बरेचसे मराठी भाषिक विक्रेते आहेत गिऱ्हाईकं आहेत जे आपल्या या मातृभाषेच्या माध्यमातून आपले प्रोडक्ट सेल करत असतात त्याची देवाणघेवाण करत असतात मग आता मराठी मातृभाषेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर जी होणारी व्यापार व्यापाराची देवाणघेवाण आहे किंवा वाणिज्य आहे या दृष्टीकोनातून अर्थव्यवस्था जर पाहायला गेली तर ती समृद्ध होताना आपल्याला दिसते आणि त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर हा आपल्याला होत असताना दिसत आहे आणि जर अर्थव्यवस्था बळकट असेल तर कोणताही देश मागे राहत नाही आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज ही भाषेची असते आणि मला असं वाटतं की मराठी भाषेच्या संदर्भात आपण अभिमान बाळगलाच पहिजे कारण ती आपली मातृभाषा आहे आणि ही भाषा अगदी तळागाळापासून अगदी चांगल्या थोरामोठ्यांपर्यंत त्याची गोडवी गायलेली आपल्याला दिसून येते आणि या अर्थव्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर हा अतिशय सुगम आणि खूप छान पद्धतीने समृद्ध होताना आपल्याला दिसत आहे